राज्याच्या अर्थव्यवस्थेत सगळ्यात जास्त योगदान देणारे म्हणजे कृषिउद्योग कारण आपल्या राज्यात ऊस तांदूळ याचे उत्पादन जास्त प्रमाणात केले जाते ज्याचे ब खूप मोठे योगदान आहे आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेत